ओंकार स्टेशनरी शॉप ओनरमधून बोलत आहेत का मला थोडीफार सामग्री हवी होती स काय काय तुमच्याकडे आहे सध्या बुक्स वगैरे आहेत का ओके ओके अजून मला युनिफॉर्म वगैरे मिळतील का वेगवेगळं आता गोगटे कॉलेजचा युनिफॉर्म आहे त्यांचे युनिफॉर्म्स वगैरे आहेत का अवेलेबल सध्या ओके ओके चालेल हो नो प्रॉब्लेम पण अजून मला बाकीचं सामान घ्यायचं होतं जसं की बुक्स वगैरे बुक्सचे काय रेट आहेत तसं दोनशे पानी शंभर पानी ओके ओके ओके ओके ओके ओके आणि जर मला असं मी डझन वाईज घेतल्या एकत्रच बॉक्स तर कसा पडेल तो ओके ओके अजून काय काय आहे तुमच्याकडे पेन वगैरे मिळेल चांगल्यापैकी पेनाचे सेट वगैरे आहेत कोणता पेनाचे आहेत ओके ओके नाही मला तसे भारीतले पेन नको आहेत मला साधेवाले जे असतात ना मॉन्टॅक्स किंवा पॉईंट काय तर पेनपॉईंटवाला अजून लेक्सी अशा टाईपच्या आहेत का ओके ओके चालेल चालेल आणि शूज वगैरे असे मिळतील का म्हणजे जे युनिफॉर्मवाले जे त्यांची खालचे शूज असतात ब्लॅक कलरचे किंवा वेनसडेला जो दुसरा युनिफॉर्म असतो त्याचे शूज मिळतील का ओके ओके साईज वगैरे काय थोडं असं छोट्या साईजच्या आहेत ना छोट्या मुलांसाठीच्या ओके ओके चालेल चालेल हो डिलेवरी पण करता का तुम्ही अच्छा अच्छा आणि किती वेळ शॉपन ओपन असतं तसं टायमिंग अच्छा अच्छा ओके ओके नाही जो जर असेल तर सांगतो आम्ही जर काय रिक्वायरमेंट असेल सा ओके ओके ओके चालेल चालेल नो प्रॉब्लेम मी तुम्हाला ती लिस्ट पाठ पाठवेन जर तुमचा व्हॉट्सअपवर हाच नंबर आहे व्हॉट्सअपवर चालेल मग मी तुम्हाला लिस्ट पाठवतो काही जर सामान असं मागवायचं तर ओके